पोहणे हा एक उत्तम आहे असं मला वाटते कारण पोहण्यामुळे आपल्या शरीराला क खूप भूक लागते व पोहण्यामुळे आपले शरीर हे हलके हलके होते पोहणे हे आपल्या शरीरासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे आहे असे मला वाटते हे मी माझ्या बोलण्यातून स्पष्ट करून सांगतो